आमच्या भागामध्ये तुळजापूरच्या देवीला प्रथा अशी आहे की कोणी नवस बोलतात नवस फेडतात त्या त्याच्यामध्ये कोणी दंडवत घेतं कोणी चाकरी करतं आणि नंतर कोणी देवीची भोगी ओटी अशा बरेच विविध प्रकारचे प्रथा पाळल्या जातात पुन्हा सकाळीचे रणतीर्थ त्या रणतीर्थाच्या वेळेस प्रार्थना केली जाती देवीला उठवण्यासाठी हाक मारली जाती पुन्हा दान दान धर्म केला जातो देवीच्या परड्या भरल्या जातात परड्यामध्ये कुणी पुरणाचा नैवेद्य टाकतं कुणी पीठ मीठ घालतं कुणाला जे काही घाला वाटेल ते करतं प्रत्येक इथं प्रत्येक प्रथा पाळली जाते त्याप्रमाणे यात्रेकरू पण येतात आणि या देवीला आपल्या धार्मिक प्रथेप्रमाणं सर्व नवस सायस पूर्ण करतात आणि देवीचा आशीर्वाद घेतात